वाहतूक एजन्सीमधून बोलत आहे का तुम्ही मी नागपूरवरून कॅब बुक केली होती एक काटोलला जायसाठी आणि त्याच्या तेव्हा जेव्हा कॅब बुक केली होती तेव्हा शंभर रुपेच लागले होते आणि तिथे जेव्हा काटोलला पोचली तेव्हा त्यांनी मला दोनशे रुपये पूर्ण घ्या मागितले आम्ही त्यांना नाही पण म्हटलं तरी ते लोक मला फोर्स करत आहे की तुम्ही दोनशे रुपेच द्या मला तुम्ही त्यांना जाऊन सांगा की कॉल करा त्यांना की मी दोनशे रुपये देणार नाहीच आहे कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की दोनशे रुपे तिकीट नाहीच आहे शंबरच रुपये तिकीट आहे तर मेक मी कशी देईल त्यांना दोनशे रुपये नाही तुम्ही असं नाही म्हणू शकत जर तुम्ही मला दोनशे रुपये मागत आहे तर मीटर दाखवा मला मेट मीटरचं फोटो पाठवा नंतर मी मीटरनुसार पैसे देईल मला माहिती आहे मीटर तितकं नाहीच येत म्हणून मी तुम्हाला शंबरच रुपे देते मी नाही देणार जास्त रुपे हां तुम्ही त्यांना कॉल करा आणि सांगा की शंबरच रुपे घ्या मी तर शंबरच रुपे देणार त्याच्यावरते एक पण रुपया नाही देणार कारण मी शंबर रुपयामध्येच कॉल मुक् कॅब बुक केली होती हां ठीक आहे ओके